हां हॅलो हां काय नाही बसलो आहे निवांत घरात काय म्हणून बोल की बरेच दिवसात फोन केलास हां बाय बा असं तसं आज एकदम लगेच असं तसं काय कमी होत नसते वजन काय काय त्यामुळे त्याला काय करायला पाहिजे एकतर बघ व्यायाम पाहिजे काय व्यायाम व्यायाम म्हटलास तर रोज किमान एक पाच सहा किलोमीटर फिरणं पाहिजे जे कमी कमी म्हणजे वेळ लावून असं कमी वेळात अमूक एक किलोमीटर एवढं असते किमान पाच किलोमीटर तरी रोज हे केलं पाहिजे काय हां फिराय फिरलं पाहिजे फासहून आणि दुसरी गोष्ट अशी आहे दुसरं घरच्यात म्हणला तर रोज सकाळी उठल्यानंतर रिकाम्यापोटी कोमट पाणी प्यायचं हां कोमट पाणी प्यायचं आणि व्यायाम लगेच व्यायाम करायचा नाही काय हां व्यायाम करायचा नाही म्हणजे फिरायला सुद्धा जाणं एक प पाच मिनटं थांबायचं आणि मग फिरायला बाहेर पडायचं दुसरी गोष्ट अशी आहे की नुसते फिरणं पण हे नाही आहे त्याला थोडं खाण्यावर पण जरा कंट्रोल पाहिजे काय थोडं कांट्रोल म्ह कंट्रोल म्हणण्यापेक्षा कमी खायचं अजीबात बंद करायचं म्हण सोडायचं नाही तर कसं आहे की कामार कमी हां कमी खायचं जरा काय पण कसं असते एकच गोष्ट बाबा आवडते म्हणून भरली जाते आणि असं होतं आणि मग नंतर दुसऱ्या का म्हणजे ह्याच्या गोष्टी खायला मिळत नाहीत म्हणजे ज्या आपल्याला शरीर पाहिजे तशा मिळत नाही त्यामुळे असं असं एखादं जातो की बाबा काय ते लिमिटमध्ये खायचं किंवा दिवसातून एकदा चार वेळेला खायचं काय थोडं थोडं खायचं चार वेळेला खायचं व्यायाम करायचा त्यानंतर हे फिरायला जायचं सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत थोडाबहुत हलका व्यायाम करायचा हां हलका व्यायाम आणि शक्यतो उठल्यावर फिरायला जायला जर तुला जमत नसेल किंवा बाहेर असेल तर रोज सूर्यनमस्कार हे कंपल्सरी जरी घातलेत थोडा वेळ तरी सुद्धा तुला त्याचा फायदा होऊ शकतो आहे त्यामुळे तुझं पोट पण कमी होते त्याला एक दोन तीन दोन तीन आसनं पण आहे ती पाहिजे असेल तर तर मी तुला भेटून तुला ते आत् आसनं कशी आहेत किंवा कशी योगासनं आहे ती योगासन जर केली ना तर तू तरी सुद्धा तुझं वजन कमी व्हायला किंवा वजन हे व्हायला मदत होईल एक दोन तीन प्रकारची योगासनं आहे ती मी तुला भेटलो ना ती मी तुला सांगेन किंवा दाखवेन कशी करायची आहेत ती ती केल्यानंतर ती बोल की हां नाही नाही नाही दंडबैठका आपल्याला हे कमी करायचं आहे आपल्याला पैलवान व्हायचं नाही आहे असं आहे की नाही त्यामुळं तरी आधी मुख्य म्हणजे वजन वाढलेलं आहे ते वजन वाढलेलं वजन कमी झालं पाहिजे वजन कमी झाल्यानंतर मग तुम्ही दंडबैठका मारला की मग तुमचं शरीर घट्ट होईल काय त्यामुळे दंडबैठका ह्या व्यायाम प्र व्यायामाच्या याच्याच येत नाही किंवा वजन कमी करणे किंवा हे करण्यात दंडबैठका येत येत नाही काय तर दंडबैठका हे करायला आधी तुमचं पो पोट कमी झालं पाहिजे तुमच्या शरीराची जी चरबी आहे ती कमी झाली पाहिजे ती चरबी एक तर चालणं फास्ट म्हणजे कमी वेळेत जास्त चालणं त्यामुळे होते आणि नाही तर मग सूर्यनमस्कार वगैरे हे कंटिन्यू घातले पाहिजेत किंवा आपोआपच कंट्रोलमध्ये हां नाही जो हे नंतरचं हे आहे आधी तुम्ही जोर जरी मारला तर ते तुम्ही शरीर घट्ट होतं तर सूर्यनमस्कार आणि चालणं त्याच्यामुळं शरीर कमी होतं आणि मग त्याच्यानंतर तुम्ही हे सुरू करा मग बाकीचं काय असेल ते तुम्ही व्यायाम सुरू करू शकते असं आहे त्याचं मी तुला भेटतो एक पुढच्या आठवड्यात मी तुला भेटतो आणि सांगतो आणि मग काय असेल ते आपण बोलूया त्याच्यावर ओके हां चालत आहे हां ओके हां